बुलढाणा जिल्ह्यामधे दोन लक्षणीय परिणाम करणारे काही स्थानिक सरकारी उपक्रम चालवले गेले त्यामधील पहिला उपक्रम म्हणजे स्वच्छता मोहीम होती आणि दुसरा उपक्रम म्हणजे स्वछता मॉनीटर होतं स्वच्छता मोहिमेद्वारे बुलढाणा काही अंतर्गत आम्ही स्वच्छ केला पण काही अंतर्गत कुठे तरी काही तरी प्रमाणात लोकांमध्ये तो अवेयरनेस आला पण म्हणजे लोक जागृत झाले पण लोकांनी आपल्या घरातून एक स्वच्छता उपक्रम असं सुरु केलेला आहे आणि त्या स्वच्छता उपक्रमाअंतर्गत ते लहान मुलांना सुद्धा ती शिकवण देत आहेत की आपलं घर आपला परिसर आपली शाळा ही स्वच्छ कशी ठेवायची त्यांनी तेही सुरु केलेलं आहे इतकंच काय तर स्कूलच्या मार्फत आम्ही स्वच्छता मॉनीटर सुद्धा तयार केले होते ते स्वच्छता मॉनीटरद्वारे म्हणजे स्वच्छता मॉनीटरचं काम काय जर त्या मॉनीटरला कोणी कुठे कचरा टाकताना जर दिसलं तर तो स्वच्छता मॉनीटर त्या व्यक्तीला अडवणार आणि तो कचरा तिथे टाकण्यापासून प्रतिबिंद बंदीत करणार